योग हा छंद व्हावा यासाठी विविध म्हणजे योग ग्रूपचे वगैरे असे वा पाहिले त्यांचे योग केल्याने काय फायदा होतो वगैरे हे ऐकलं योगाचा फायदा कसा होतो योग केल्याने आपल्याला काय चांगले परिणाम काय चांगले परिणाम होतात हे समजून घेतले त्याच्यामुळे त्याचे प्रोत्साहन मिळाले की योगामुळे आपलं शरीर सुडौल होऊ शकतं किंवा मनाची ताकद योगामुळे वाढू शकते हे समजल्यामुळे याच्यामुळे आम्हाला योग आ योग हा छंद व्हायला प्रोत्साहन मिळाले